हॅलो पूजा अगं चलते का बाहेर आपण बाहेर जाऊ आज आज घरी स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येत आहे चल आपण आज बाहेर जाऊ काहीतरी बाहेरचं खाऊ की ऑनलाईन ऑर्डर करते नको का ठिक आहे नं मग आपण बाहेरच जाऊ एखादं रेस्टॉरंट माहिती आहे का तुला तुझ्या घराजवळ आहे का एखादं रेस्टॉरंट तिथे जाऊ आपण तिथे खायला काय मिळते तर्री पोहा तर्री पोहा नको ना आज आपण दुसरं काहीतरी पिझ्झा वगैरे नको ठीक आहे नं मग आपण काहीतरी गोड खाऊ ठीक आहे